व्यापार आणि वाणिज्य यासारख्या स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये मराठी भाषेचा वापर हा जास्त प्रमाणामधे होतो आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या माध्यमातूनच व्यापारामध्ये काम केला जाते आहे व्यापार करतांना जास्तीतजास्त ती भाषा वापरली जाते आहे कोणतंही घे घेणंदेणं असेल कस्ट कस्टमर असतील किंवा मालक असेल यांच्यात जे व्यवहार होतात ते भाषे मराठीच्या माध्यमातून होतात पत्रव्यवहार जे होतात तेसुद्धा मराठी भाषेच्या माध्यमातून होतात त्यानंतर जे काही लेखी कागदोपत्री काम केला जाते तीपण मराठी भाषेच्या माध्यमातून होतात अर्थव्यवस्थेमध्ये मराठी भाषेचा वापर हा बऱ्याच प्रमाणामधे होत असतो आणि स्थानिक भाषा जी आहे त्याचा जास्तीतजास्त वापर स्थानिक क कार्यामध्ये केला जात असतो